आत्ताच्या टाईमला बाकीच्या खेळांपेक्षा क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं आहे त्याच्यामुळे क्रिकेट हा सगळ्यांचा आवडता आणि लोकप्रिय असा खेळ बनला तो आत्ता या यंदाच्याच वर्षी आपल्या इंडियाने वर्ल्डकप मारला आहे त्याच्यामुळे आता बाकीच्यांपेक्षा इंडियामध्ये फॅनबेस जास्त आहे त्याचा त्याच्यामुळं त्या हा एकमेव असा खेळ आहे ज्याच्यामध्ये आ आपले जे जास्त फॉलोअर्स असणारे किंवा जास्त लोकप्रिय असणारे खेळाडू या खेळात आहेत जसे की विराट कोहली रोहित शर्मा तो एम एस धोनी असे वेगवेगळे खेळाडू आहेत जे ह्या खेळात आहेत तिथे त्यांच्यामुळे हा तर गेम फेमस झाला आहे आपल्या देशात आपल्या देशात असूनही आपल्या देशास आपल्या देश सोडून बाकीच्या पण देशामध्ये असे वेगवेगळे खेळाडू आहेत जे या खेळामुळे असे फेमस झाले आहेत आणि काय काही असे खेळाडू ज्यांच्यामुळे हा गेम फेमस झाला आहे म्हणजे आवडतं त्याच्यामुळे हा गेम फेमस झाला आहे नंतर हे आता हिचं मु मुलांचं चाललं तर आज सध्या तरी मुलींच्या याच्यात सु सुद्धा आता हा फेमस होत चाललं आहे हळूहळू आता वर्ल्डकप आता इंडियाचे गर्ल्स म्हणून काही फेमस त्यातले ते स्मृती मानधना हे आता फेम ह्या गिळा खेळामुळे त्यांची आता वेगळी ओळख झाली आहे त्यामुळे त्यांना हा हा एक मोठा मोठा सोर्स आहे की मुलींसाठी क्रिकेट हा बाकीच्या खेळापेक्षा आणि क्रिकेट हा एनी टाईम कोणते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पण खेळला जातो जर छोट ह्याला मोठं ग्राउंड किंवा छोटं ग्राउंड असं असं काय आहे नाही मोठ्या ग्राउंड असल्या तर आपण वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये पण हे येतो म्हणजे बॉक्स खेळू शकतो ओपन बॉक्स ओरम खेळू शकतो आपल्याकां आपले जे जेवढी जागा आहे त्याच्यात त्या ज तेवढ्या जागेत आपण पुरुषच एवढे खेळू शकतो कोणताही खेळ खेळू शकतो या मी तिघांमधलं जर कमी जागा असलेल तर बॉक्स पण खेळता येतं बॉक्समध्ये सॉफ्ट सॉफ्ट बॉल वापरला जातो आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये वेगवेगळे बॉल यूज करतात म्हणजे टेनिस बॉल किंवा टीचे लेदर बॉल असे यूज केला जातं त्याच्या ते खेळण्यासाठी बा क्रिकेट हा महत्त्वाचा खेळ आहे ज्याच्याकडून आपल्या आपल्या देशाचं नाव वरती येते जेणेकरून आपल्या यंदाच आपले वर्ल्डकप मारल्यामुळे सध्या तरी फेमस असलेले कॅप्टनचे कॅप्टन म्हणजे रोहित शर्मा याचं हेचं नाव मोठं झालं आता म्हणजे दोन एकोणीसशे त्र्या त्र्याहत्तर नंतर किंवा दोन हजार सात नंतर दोन हजार सात किंवा अकरा नंतर वर्ल्डकप रोहित शर्माने आता मारला आहे तबल तेरा वर्षाने त्यानंतर तो असा आता आता इंडिया फक्त हे ऑलओवर इंडिया बाहेरचं झालं देशाच्या बाहेर इंडियामध्येसुद्धा खेळला जातो म्हणजे हा हा खेळ इंडियाचा इंडियामध्येसुद्धा खेळला तो त्याच्यामध्ये काही टीम्स पाडल्या आहेत मुंबई इंडियर्स सु चेन्नई सुपर किंग रा रॉयल चॅलेंजर बँगलोर यामध्ये पण हे यापैकी एकी खेळाडू असा फेमस खेळाडू आ आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे फक्त फॅनबेस असा बाहेर नसून इंडियामध्ये मोठा आहे त्याच्यामुळे या खेळाला महत्त्व दिले जाते